हॅलो माझं चाट चाट सेंटर आहे तर तुम्हाला काही पाहिजे का म्हणजे प्रोग्राम असेल तर चार सेंटरमध्ये भेळ पाणीपुरी पुन्हा विविध प्रकारचे विविध प्रकारच्या हे भेटतात चाटस भेटतात

हो का हां हां माझ्याकडं चाटचे बरेच प्रकार आहेत म्हणजे भेळपुरी आहे पाणीपुरी आहे पाणीपुरीमध्ये न चाटपुरी आहे दहीपुरी आहे तर प्राईस बघा आता एकशे वीस रुपये आहे प्लेट हां आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला कसं लागते ह काय पाहिजे चालते चालते तुम्हाला मिडियम साईजची पण मिळेल तुम्ही जशी म्हणाल तसं आम्ही प्र बनवून देऊ फक्त तुम्ही सांगा तुम्हाला स्पायसी पाहिजे की का कमी तिखटवाली कशी पाहिजे तुम्हाला ती सांगा

भेळचा प्राईस बघा ऐंशी रुपये आहे एक प्लेट

नाही नाही त्याची काळजी करू नका कारण आम्ही हे ना सगळं छान म्हणजे स्वच्छता राखूनच भेळचं म्हणजे असं हे चाट सेंटर आहे आमचं हं आमचा पत्ता पहा नियर डीमार्ट डीमार्टजवळ आ जवळ आहे तर मग आज आता तुम्हाला जर पाहिजे असेल तुमचा पत्ता सांगू शकता म्हणजे आम्ही तिथे बरं बरं चालते चालते मग तुम्ही पेमेंट कसं करणार आहे